मी मी ऑनलाइनवाल्याला ज्याने मला जॉकेट मी एक जॉकेट ऑर्डर केला होता ऑनलाईन परंतु तो जॉकेटचा कलर ऑ आणि जो आणलेला होता त्या कलरमध्ये खरंच फरक होता तर तो मला म्हणजे तेवढा आवडला नाही आणि कॉलिटी पण तेवढी चांगली नव्हती तर मी त्याला कॉल केलेला आहे की मला हे बरोबर वाटलं नाही बा तर तू त्याच साईजचं दे उलट पण त्याच्यामध्ये कलर आणि त्याची कॉलिटी मला व्यवस्थित दे आणि जर तसं नसेल तर मग शक्यतो मला पैसेच परत केलेले बरे